आमच्या इथे गजानन महाराजांचे पारायण सोहळा हा चांगल्या पद्धतीने केला जाते त्यामध्ये सामूहिक लोक जमा होऊन कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते त्यामध्ये सगळीकडून वर्गणी वगैरे घेण्यात येते त्यानंतर पारायणामध्ये स्त्रियांना किंवा पुरुषांना बसवण्याची संधी मिळते त्या माध्यमातून मंडप मंडप बप् मंडपाच्या आचोदन करण्यात येतात त्यामध्ये जे स् जास्तीतजास्त मिरवणुका काढण्यात येतात त्यामध्ये मृदंग टाळ नृत्य ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून गजाननबाबांच्या पारायणाचा आणि सामूर सामूहिक कार्यक्रम ठेवण्यामा मागे त्यांचा एकच उद्दिष्ट असते की सगळे एकत्रित येऊन धार्मिक वृत्ती वाढविण्यात येतात